आजकाल सरकारनी भारं स्वच्छ भारत योजना सुरू केली आहे तरी पण लोक त्या योजनेचा बरोबर वापर करत नाही आता पण लोक खूप ठिकाणी गंदगी करतात आमच्या इकडे पण काही दूर गेलं की एक नदी आहे तिथे लोक आपल्या घराचा कचरा आणून टाकतात ज्यामुळे ते नदी आता खूप दूषित झाली आहे कचरेवाला येतो तरी पण लोक ओला आणि वाल्ला कचरा वेगवेगळा देत नाहीत काही काही लोक पूर्ण कचरा मिळून देतात जवळपास असलेला झाडंपण लोकं काढून टाकतात त्यामुळे आजकाल आपल्याला फ्रेश एअरपण मिळत नाही आम्ही आपल्या घराजवळ स्वच्छता ठेवण्यासाठी रोज सफाई करतो आणि अंगणात झाडे लावले लावतो आणि रोज त्यांना पाणी देतो कचरेवाला आला की सुका आणि वाल्ला कचरा जो आम्ही आधीच वेगवेगळा जमा क करतो तो त्याला देतो